महाराष्ट्र क्रीडा प्रशिक्षण केंद्र ह्या नवाने सध्या आमच्या भागात एक सार्वजनिक क्रीडा प्रशिक्षण केंद्र चालू आहे आणि ज्याचं लोकांना खूप फायदा होत आहे ते सर्व लोकांसाठी उपलब्ध आहेत आमच्या भागातील बरेचसे विद्यार्थी या क्रीडा प्रशिक्षण केंद्रामध्ये सध्या आपल्या आवडत्या खेळांचा प्रशिक्षण घेत आहेत यामध्ये क्रिकेट कबड्डी रनिंग खो खो यासारख्या खेळांचे प्रशिक्षण दिले जात आहे त्यातील रनिंगसाठी सकाळी सहा वाजल्यापासून प्रॅक्टिस चालू होते सकाळ सकाळी ग्राउंडवर फेऱ्या मारणे व्यायाम करणे यासारखे अनेक प्रकार तेथे घेतले जातात रनिंगसाठी उपलब्ध त्या सूचना आहेत त्या दिल्या जातात त्यां कसे प पळायचे कोणत्या दिशेने कसे पळायचे हे सर्व त्या शिकवले जाते स्टॅमिना कसा जमवायचा तो कसा टिकवायचा याचे प्रशिक्षण दिले जाते कबड्डी क्रिकेट यासारख्या खेळांमध्ये सुद्धा क्रिकेटमध्ये बॉलिंग बॅटिंग कशी करावी त्यासाठी नियम काय आहेत हे समजावले जातात तसेच कबड्डीमध्ये सुद्धा असे वेगवेगळ्या खेळांचे नियम अटी त्या संबंधित लागणाऱ्या सूचना सर्व काही व्यवस्थित व नीटपणे दिल्या जातात त्यासाठी सर्वप्रथम तिथे जाऊन आपल्याला नावनोंदणी करावी लागते व कोणत्या खेळाचे प्रशिक्षण घ्यायचे आहे ते ही नमूद करावे लागते त्यानुसार दुसऱ्या दिवशीपासूनच लगेच प्रॅक्टिस सुरू होते रोज प्रॅक्टिसला जाणे हे बंधनकारक आहे कारण रोज प्रॅक्टिस केल्यानेच तुमच्यामधला आत्मविश्वास व तुमच्या खेळण्यासाठी जी इच्छा आहे व तुम्ही खेळण्यासाठी जो स्टॅमिना आहे तो इम्प्रूव होतो सो दररोज प्रॅक्टिस करणे महत्त्वाचेच आहे यासाठी फीजच आहेत त्या खूप क्षुल्लक प्रमाणात घेतल्या जातात खूप कमी प्रमाणात घेतल्या जातात त्यामुळे आमच्या भागातील लोकांसाठी हे खरंच खूप लाभदायक ठरलेले आहे